आपण हॉस्पिटलला जाताना तिथे सकाळी सहा वाजतापासून डॉक्टर महल्ले म्हणून आहे त्यांच्याकडे सकाळी सहाला नंबर लावला तर आपला नंबर चार वाजता लागतो चारपाच वाजेपर्यंत आपल्याला वाट पाहून राहावं लागते आपण आजूबाजूच्या खेड्यावरून आलेलो असतो तर उपाशी राहावं लागतं तितक्या वेळेस आणि मग कोणी कोणी कोणाकोणाचे पाय वगैरे दुखत असतात तर तितक्या वेळेला त्यांना वाट पाहून कमरेचा त्रास असतो बसणं नाही होत अशा वेळेला खूप इमर्जन्सी केस असली तर त्यांनी काही सुविधा ठेवायला पाहिजे की तुमचा नंबर वन लागून जाणार तुम्ही जा बाहेर जाऊन आले आहे खेड्यापाड्यामधून आणि फोनवर नंबर लावू शकता तुम्ही तिथेच येऊन नंबर लावा मग तेव्हापासून आपण खेड्यावरून आलेलो तर सहा वाजता नंबर लावल्यावर परत जाऊन परत येणं म्हणजे किती अवघड होते त्यामुळे त्याची काहीतरी व्यवस्था करायची फोनवर नंबर लावून घ्यायचे त्या लोकांनी इतकी आपलं सुविधा त्यांनी करायला पाहिजे आणि आपली गरज भागायला पाहिजे